मी माझ्या शालेय जीवनात शास्त्र्यांबद्दलच्या भरपूर काही गोष्टी ऐकलेल्या आहे त्याच्यातूनच प्रेरणा मिळून मी त्यांच्याबद्दल वाचनसुद्धा केलेलं आहे उदाहरणार्थ ए पी जे अब्दुल कलाम सर हे श् शास्त्रज्ञ होते तसेच रामानुजन सर हे गणितज्ञ होते सी व्ही रमन सर यांच्याबद्दल मी भरपूर सारं वाचन केलं आहे सी व्ही रमन यांनी रमन इफेक्टचा शोध लावला रामानुजन यांनी गणितामध्ये भरपूर प्रगती केली तसेच ए पी जे अब्दुल कलाम सर यांना मिसाईल मॅन म्हटले जाते शास्त्रज्ञ आपल्या भारतामध्ये भरपूर आहेत